हॅलो हां सर मी तुमच्याकडनं शूज घेतलेले होते सर तर ते तुमच्याकडनं सूज घेतलेले होते तर ते तर क फाटून गेले ना सर इतक्या लवकर खराब झाले ना सर सर मी तर नागपूरमधलीच राहणारी आहे तुमच्या फूटवेअर दुकानामधून मी सूज नेले होते सर सर बाटा कंपनीचे ते शूज होते आणि साईज माझा सहा नंबर पाच नंबर होता सर

बरं सर पण एक्सचेंज सर मला तेच सूज पाहिजेत् होते ना तुम्ही व्यवस्थित का नाही दिले सर

पण सर बाटा सर बाटा कंपनी तर खूप छान आहे असं कसं सूज खराब निघून गेले सर हाव सर

अच्छा अच्छा सर पण मग त्याला रिप्लेस जर आपल्याला करायचं आहे तर मग तुम्ही रिप्ले घेऊन घ्यान ना त्याला

बरं सर पण मी रिटर्न त्याच्यामध्ये पैसे काही देणार नाही मला त्याच प्राइल्समध्ये पाहिजे बरं सर ठीक आहे मग मी येते तुमच्या शॉपमध्ये हो ओके सर थँक्यू सेम टू यू